हॅलो प्रधानमंत्री कौशल विकास योजना प्रशासन केंद्र आहे का अच्छा हा मला एक विचारायचं होतं मला प्रशासन शिबिरात भाग घ्यायचा आहे कृपया मला सांगू शकता का की जवळचे प्रशासन शिबिर कुठं आहे अच्छा व त्याची वेळ काय अच्छा हां तर माझं राहणं इथं आहे इंदिरानगर नागपूरला सजनीच्या आणखी दुसऱ्या ठिकाणं कोणत्या ठिकाणी तुमच्या शिबिर असते बरं अच्छा तर त्याची तारिख कधी आहे न कोणत्या ठिकाणी आहे अच्छा ठिक आहे धन्यवाद